पुर्वीच्या काळी सायकलनेच फिरस्ती व्हायची परंतु ज्यावेळेस आम्ही गावी जाताना आम्हाला बस टमटम असे प्रवासी वाहतूक कुठली व्यवस्था नसल्यामुळं आम्ही दुचाकी घेन घेतली आणि त्यावेळेस सुरुवातीला मी एम ए टी घेतली आणि एम ए टीवरून मी गावी फिरस् गावी प्रवास करायचो आणि त्या ती एम ए टी सुद्धा लहान पडायल्यामुळं मी नंतर हिरो होंडाची गाडी घेतली हिरो होंडाची गाडी घेतल्यानंतर परत मी होंडाची गाडी घेतली नवीन नवीन जे पाच पाच वर्षानं गाड्या बदलल्या आहे कारण मला माझा शेती व्यवसाय असल्यामुळं त्या मला सोबतही काही त्या त्यासोबत गाडीवर बांधून घेऊन येता येईल त्या हेतूनं मी गाड्या बदलत गेलो आता मी सध्या होंडाची युनिकॉर्न म्हणून नवीन जे मॉडेल निघालेले आहे ते वापरतो त्यामुळं माझी त्याची सोय झाली की जायला यायला त्यामुळं मी फोर व्हीलरचा अशा प्रकारे वापर करतो